महाराष्ट्रामध्ये खूप आपले स्थळं आहे जसं की आपण गणपती पुणे म्हणतो तिथे पण छान आहे आळंदी इथे पण छान पर्यटन स्थळ आहे रामटेक आपण जे म्हणतो रामटेकला रामाचे जे हे आहे तर तिथे छान रामांची मूर्ती आहे पर्यटन स्थळ तिथे पण खूप लोक पर्य पर्यटनासाठी जातात ते असं पहाडावरती आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा

आणि त्याच्यानंतर वर्धेला पण खूप देवस्थान आहे